हा मी ऑनलाईन एक फॅन घेतला होता टेबल फॅन हा ओरियंट कंपनीचा फॅन घेतला होता पण तो जरा खराब झाला म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे प्रॉब्लेम आला त्याचे पाते होते ना ते फिरण्याचे ते खराब होते हा मोडले होते हां एक पाता त्याचा मोडलेलाच होता त्याच्यामुळे ते मी रिटर्न करण्याचा प्रयत्न केला पण होत नव्हता रिटर्न ते काहीतरी कॅपचा मागत होतं हां मग मी ते रिटर्न क केलं हा नंतर मी दुसरा फॅन काही मागवलाच नाही त्याच्यानंतर मग मी इथे दुकानामध्येच जाऊन फॅन घेतला ओरीएंट कंपनीचा होता मला त्याची किंमत तुम्हाला सांगू का एक हजार सातशे पन्नास रुपयाला मला तो फॅन बसला होता मी ऑनलाईन पेमेंट केले होते त्याच्यासाठी माझ्या फोनवरून हा फ्लिपकार्टवरून मागवला होता हां पण त्याचे पाते तुटलेले होते आणि तो व्यवस्थित फिरतपण नव्हता हा चांगल्या प्रकारचा नव्हता फॅन तो कंपनी चांगली होती पण तो फॅन व्यवस्थित फिरत नव्हता हां मग त्याच्यासाठी आम्ही तो रिटर्न केला आहे

हा याचा निगेटिव्स निगेटिव्स काही त्याचं पॉझिटिव्ह झालंच नाही म्हणजे बघितलं तर त्याची ते पीनच तुटलेली होती आणि नंतर त्याचे पातेच तुटलेले होते हा मग त्याचा काही उपयोग नाही ना मग तो आम्ही रिटर्न केला हा रिटर्न केला आम्ही तो नाही आम्ही पुढच्या वेळी घेणार आहे ना तेव्हा बघू पण सध्या तरी नाही म्हणजे असं नाही आता ऑनलाईन ह्याच्यावरती नाही आम्ही दुकानातच जाऊन घेतलं हां खूप वाईट निघाली ती गोष्ट म्हणजे एवढी चांगली निघाली नाही आणि त्याच्यामध्येचं पॅकेज बाहेरचं कवर होतं ते पण थड तुटकं मोडकं होतं हा काही चांगलं नव्हतं त्याच्यामध्ये म्हणून मग मी नंतर ना तो रिटर्न करून टाकला आणि मला त्याचे पैसे अकाऊंटमध्ये परत माझ्या जमा झाले हां ऑनलाईनच मी पेमेंट केलं होतं हां पण त्याचे पैसे मला पूर्ण परत मिळाले पण ओव्हरऑलच मला जो म्हणजे त्याचा काय व्यवस्थित घेतला किंवा काय ना त्याचा निगेटिवच होता फीडबॅक कारण क अजिबात त्याच्यामध्ये काही चांगलं नव्हतं हा ठीक आहे